हो मी तुम्हाला कधीपासून फोन करत आहे फोन नाही लागत आहे म्हणून शेवटीला आता रेकॉर्डिंग पाठवत आहे मी जस्ट कॅफेमदे आलेये जस्ट कॉफीज घे कॉफीच घेत होती तर मला आठवलं की काल न आपण तो माझा मोबाईल नंबर चेंज केला तो चेंज तर झाला आहे पण ना माझं चुकून ते हे राहिलं करायचं डिजिटल खात्यामध्ये अपडेट करायचा राहून गेलं आहे आणि तो अपडेट आत्ताच करणं गरजेचं आहे असं मला वाटत आहे आणि मला ना माहीत नाही ते कसं करायचं तर तुम्हाला थोडा वेळ भेटला तर मला जरा सांगाल का की ते अपडेट कसं करायचं त्याची प्रोसेस काय आहे आणि ते अपडेट कोणत्या ॲपवरून करायचं आहे ते जरा मला सांगल का कारण की माझं ते अपडेट करायचं राहून गेलं आणि ते करणं खूप गरजेचं आहे मला जेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही फ्री व्हाल तेव्हा मला ते करून कसं करायचं ते सांगा